माझी जी आवडती बाईक आहे ती रॉयल एनफिल्ड आहे सध्या माझ्या इथे रॉयल एनफिल्ड नाही आहे सध्या माझ्या इथे सिटी हंड्रेड आहे वॅग्नर कार आहे त्याच्यानंतर सी डी डिलक्स ही एक बाईक आहे पण माझी जर ड्रीम बाईक कोणती असं जर तुम्ही विचाराल तर माझी ड्रीम बाईक ही रॉयल एनफिल्ड आहे कारण बाईकिंगचा जो काही आनंद आहे म्ह ट्रीपला जर मला जायचं असेल तर रॉयल एनफिल्डच घेऊन जाईल आणि त्याच्यावरती मला चांगलं वाटेल असं मला वाटतं